हॅलो हा भारत गॅसचा नंबर आहे का मी अनिता आनंद देशमुख बोलते आहे मला सिलेंडर पाहिजे आहे मी ट्रान्स्पर केलेला सिलेंडर आलेला आहे माझा आय डी क्रमांक सहा पाच सहा पाच सात चार आहे आणि मला लवकरात लवकर मला सिलेंडर भेटावं माझ्या घरी लहान मुलं आहेत आणि आत्ताच आम्ही इथं आलेलो आहोत भूममध्ये आणि आम्हाला लवकरात लवकर सिलेंडर पोहोच करण्यात यावं